आता महिला आहे म्हटल्यावर बेग रोज नवीन वेगवेगळे आव्हान आहेत त्यांना तोंड देणं गरजेचं आहे म्हणजे महिलाच असं नाही कोणालाही रोजच्या प्रसंगांना नेहमीच तोंड द्यावं लागतं त्याच्यामुळे ते तोंड देणं गरजेचं आहे भारतामध्ये स्त्रियांची समाजातली भूमिका म्हणजे पूर्वीपासून आतापर्यंत खूप बदललेली आहे पूर्वी कसं चूल आणि मूल एवढंच होतं पण आता तसं नाही आहे महिला स्वतः बाहेर जाऊन काम करत आहेत आणि ते आपली भूमिका ते व्यवस्थित बजावत आहेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत म्हणजे इतक्या वर्षामध्ये खूप बदल झालेला आहे भारतामध्ये म्हणजे असं काही नाही आहे सुरक्षित वाटतं आ आता रिसेंटली काही केसेस झालेत त्याच्यामध्ये असं नाही आहे की भा महिला सुरक्षित आहेत नाहीत असं काही नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की खूप जास्त सुरक्षित आहे म्हणजे बाहेरच्या देशामध्ये बघितलं तर तेव कंप म्हणजे ती ते स्वातंत्र्य आहे की महिला रात्री वगैरे फिरू शकतात त्यांच्यावर जबरदस्ती वगैरे होत नाही त्याच्यामुळे भारतामध्ये तेवढी सुरक्षा आलेली नाही महिलांसाठी त्यांना शिक्षणामध्ये कामाम महिलांना शिक्षणामध्ये कामामध्ये समान संधी मिळतात यात काही अपवाद नाही आहे प्रत्येकच कामात महिला आघाडीवर आहेत प्रत्येक म्हणजे कोणतंही शिक्षण असतो ते त्याच्यातही महिला आघाडीवर आहेत म्हणजे पूर्वी आता मत्स्य विज्ञान या क्षेत्रामध्ये पूर्वी महिला नव्हत्या पण आता मुलांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे मत्स्य विज्ञानामध्ये मग म म्हणजे असं झालं आहे म्हणजे शिक्षणामध्ये व्यवसायामध्ये महिलांना समान संधी आहेत आता प विचार करायचं झालं तर महिलांना कोणत्या आव्हानांना रोज तोंड द्यावं लागतं आता महिला आहे म्हटल्यावर म्हणजे पूर्वीपासून चालत आले की का घरातली कामं वगैरे करायची मग त्याच्यामुळं घरातली सगळी कामावरून आपल्याला महिलांना घराबाहेर पडायला लागतं मग घराबाहेर पडल्यानंतर वेगळेच ऑ रिक्षा मिळते आहे की नाही रिक्षा मिळाली तर मी वेळेत पोहोचते की नाही कुठे ट्रॅफिक लागेल का असं वेगवेगळे प्रश्न असतात ही आव्हानं समोर असतात ह्यांना त् ह्यांना पूर्ण पार पार करून त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचं असतं आणि तिथं ते परत तो ऑफिसमधला जो मेन असेल बॉस सर तर ते काही बोलतील का असं सगळं सगळी मोठी मोठी आव्हानं आहेत भारतामध्ये स्त्रियांची समाजातली भूमिका खूप बदललेली आहे पुरुषांचं मत नाही असेल आणि ते जर स्त्रीला आवडलं नाही तर त्या सरळ तिथे नाही म्हणू शकतात एवढं स्वातंत्र्य मिळालेलं आहे मग तरीही अजून कुठे कुठे आहेत काही प्रदेश की जिथे तेवढं स्वातंत्र्य नाही आहे पण आता परिस्थिती बदलते आहे बदलली आहे महिलांना अधिकार मिळतो आहे त्याच्यामुळं भूमिका ही महिलांची ही आता महत्त्वाची मानली जाते महत्त्वाची आहे म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणं हे आता गरजेचं झालं आहे घरात दोघं जर कमावते असते म्हणजे पुरुष आणि महिला दोघं जर कमावते असतील तर घर नीट चालतं एक एक चाक रुतलं तर त्याला एक चाकांना गाडा चालू शकत नाही तसंच आहे देशाचं पण महिला पुरुष हे पाहिजेतच त्यांच्यावर जोडीनं हे काम होईल